हरिओम ट्रॅव्हल लागला आहे नंबर अच्छा देशमुख बाबू बोलतात ना अच्छा अच्छा हां हां मला एक विचारायचं होतं की आम्हाला इथं शहरातच फिरायचं आहे म्हणजे राजेश्वर मंदिर जुने शहर आणि इकडं कं खडकी किंवा इकडं जायचं आहे दोन चार ठिकाणी तर तुमच्याकडं जे गाड्या आहेत त्या व्यवस्थित आहेत ना आणि ती कॅब सेवा कशी काय अच्छा अच्छा चांगली आहे ना काय प्रॉब्लेम नाही ना तसा ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही चालेल त्यासाठीच मी तुमहाला मुद्दाम विचारलं म्हणजे व्यवस्थित आहे ना काई टेन्शनचं काम नाही नं त्यामध्ये बरं बरं बरं बरं बरं चालेल चालेल चालेल उ न आणि व्यवस्थित म्हणजे काय ड्रायवर वगैरे दारू वगैरे काय पीत नाही नशापाणी नाही करणारवाले नाही पाहिजे आपल्याला नाही नाही काही काही नाही ना व्यवस्थित आहे ना सगळं ठीक आहे काय हरकत नाही चालेल मग मी मग उद्या येतो चालेल तेवढं आमची व्यवस्था करून देजा आणि व्यवस्थित आहेच म्हणता तर मग काही प्रॉब्लेमच नाही ठीक आहे मग ठीक आहे ओके